जसं तर मी रोजच्या दरम्यान म्हणजे भात पोळी भाजी बनवतात पण मी म्हटलं काही नवीन बनवणं बनवायचं ट्राय करत आहे तर च खाद्य संस्कृतीतील एखादा पदार्थ जसे आम्ही आ नवीन नवीन याच्यामध्ये मुमूज बनवले होते ममोजमध्ये कसे मैद्याचे मैद्याची पोळी बनवली जाते आणखी त्यामध्ये पत्ताकोबी पत्ताकोबीचे पत्ताकोबीला किसून त्यामध्ये त्या त्याला तडका द्यायला लागते तेल आणखी मीठ बारीक कूट काळी मिरच आणखी नमक घालून आणखी त्यामध्ये सोया सॉस चिली सॉस ते घालून पत्ताकोबी मिक्स थोडा कमी प पकवा लागते आणखी ते मग ते काढून थोडं थंड होऊ द्यावे लागते आणखी जसं आपले मोदक असतात ते मोदकच्या शेपमध्ये त्यामध्ये ते पोळीमध्ये ते टॉपिंगस फिल करावं लागते आणि ते मग स्टीम किंवा आपण फ्राय करून पण खाऊ शकतात आणि ते माझे हा पहिल्यांदा एक्सपीरियन्स होता पण ते मला खूप जास्त आ आवडले ते